आमच्या शेतीसाठी पाण्याचा स्रोत म्हणजे कृष्णा नदी कृष्णा नदीचं पाणी बार कृष्णा नदी बारमाही वाहते त्यामुळं शेतीसाठी आम्हाला कृष्णेचं पाणी वापरता येतं आणि प्रत्येकानी वैयक्तिक मोटर बसवल्यामुळं शेतीला भरपूर पाणी मिळतं त्यामुळं शेती आमची पूर्ण ओलीताखाली आहे लाईटचाच प्रॉब्लेम आला तर लाईट नसली असली तरच पाणी मिळत नाही कारण नेहमी बारा महिने शेतीला आमच्या पाणी मिळतं त्यामुळं ईकडचा भाग पूर्ण बागायतदार आहे